सगळ्यांनाच आई बाबा महत्त्वाचे असते तसेच मला पण माझे आईबाबा खूप महत्त्वाचे आहे ते मला खूप प्रिय आहे त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहे लहानपासून खूप मेहनत केली आहे त्यांच्यामुळे आज मी शिक्षण घेन्या घेत आहे आणि त्यांनी मला एवढं काबील बनवलं की मी आज काही पण शिकू शकतो किंवा मी काही वाचू शकतो मी लिहू शकतो हे त्यांच्या त्यांच्यामुळेच घडलेलं आहे त्यांनी लहानपणीपासून स्वतःची जी अपेक्षा आहे ती माझ्या माझ्यासाठी ठेवून स्वतःची अपेक्षाही मोडलेली आहे स्वतः फाटके कपडे घातले आहे पण माझ्यासाठी नवीन कपडे आणले आहे त्यांच्यासारखा महत्त्वाचा घटक कोणीही नसेल असं मला वाटते तीच माझ्याचसाठी नाही तर सर्वांसाठीच खूप महत्त्वाची व्यक्ती आहे आई आई बाबा हे परमेश्वराचेच रूप असते व आपण त्यांना नाही दुखावलं पाहिजे आणि ते जे पण करतात ते आपल्या ते पूर्ण विचार करून करतात ते आपल्या स म भल्यासाठी करतात म्हणून कधी आपण त्यांना दुखवायला न नाही पाहिजे किंवा त्यांच्या मनाविरूद्ध वागायला नाही पाहिजे त्यांनी जे काही केले आहे ते आपल्यासाठी केले आहे आणि स्वतःची स्वतःचं मन मारून दुसऱ्यांसाठी कसे जगवायचे हे सर्वात मोठे त्याचे एक एक्झांपल म्हणजे आई बाबा आहेत